माझं नाव सुनिता आहे मी लग्नाआधी खामगावला रहात होते आणि शाळा माझी पहिल्या पहिल्या वर्गापासून मी गुप्ता शाळेत शिकले आणि पाचवी पाचवी नंतर मग मी मुन्सिपल शाळेमध्ये शिकले तिथं माझ्या दोन मैत्रिणी झाल्या तर मैत्रिणी खूप म्हणजे जिवलग होत्या त्या माझ्या घरी येणं जाणं ते यायच्या जायच्या तो एक मुलगी थोडी आगाऊ होती त्याच्यातली तर माझ्या वडिलांना जसं तिचा राग यायचा सांगायचे की तिच्या सोबत नको राहू असं तसं तरी पण आमची मैत्री एवढी पक्की होती की आम्ही म्हणजे लग्नानंतरही मी ती अजूनही कॉल करते मग आम्ही भेटतो बोलतो आणि आता लग्नानंतर घरी गेले की ती पण माझ्यासोबत येते बाहेर आम्ही फिरतो साडी वगैरे खरेदी करतो किंवा मार्केटला जातो तर आता माझ्या वडिलांना आईला म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे तरी पण आता मी सहज म्हणजे लग्नानंतर थोडंसं आता मी इथे बुलढाणा ती तिथे खामगाव असं मिळून मिसळून आम्ही म्हणजे कधी गेलो आलो की भेटतो आम्ही जातो येतो कुठं तरी असं बाहेर आम्हाला आवडते बाहेर फिरायला खरेदी करायला काहीतरी असं बाहेरचे वेगळे पदार्थ खायला आणि आम्ही सर्व मिळून आता माझी मुलं तिची मुलं असं आम्ही दोघं मिळून असं खातो जातो